राज्यातील म्हणजे मनोरंजनाविषयी बोलायचं म्हटल्यावर त्याचे काही भाग आहेत जसे की नाटक संगीत सिनेमे नृत्य आणि ह्या प्रत्येक प्रकारातून आपल्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळ्या पद्धतीने चालना मिळाचा असते जसं की चित्रपटातून सगळ्यात जास्त महसूल म्हणजे आपण म्हणतो की रेव्हेन्यू जनरेट होतो आणि त्याच्यामुळे आपल्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा हातभार लागतो जसं की आपल्या महाराष्ट्रामधे किंवा इंडियामधे बॉलिवूड म्हणून एक आहे संस्था आपण म्हणू शकतो की त्याच्यातून खूप चांगला रेव्हेन्यू आपल्या देशाला प्राप्त होतं तसंच आपल्या भारताच्या दक्षिणेकडे तमिळ तेलगू कन्नड असे सिनेमा त्याच्यातून बनतात त्याला ॲक्चुअली ते टॉलिवूड म्हटलं जातं त्यामुळेही तिथल्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा हातभार लागतो आणि नुसतंच अर्थव्यवस्था नाही तर हे जे मनोरंजनाचे उद्योग आहेत ह्याच्यामुळे समाजव्यवस्थेवर खूप चांगल्या पद्धतीने प्रबोधन करण्याचे काम होत आहे त्यामधेच काही फिल्म्स आल्या होत्या की ज्या तुमच्या घरातल्या लोकांशी म्हणजे आपण जसे आपले वयोवृद्ध असतो त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे ह्याच्या शी विषयक काही फिल्म्स आल्या होत्या काही प्राणीमात्रांशी तुम्ही कसे कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांना किती आपण म्हणजे आपण किती त्रास देतो त्यांना नकळतपणे ह्याविषयी त्यांनी प्रबोधन केलं होतं आणि त्यामुळे अशा काही संस्था पुढे आल्यात की त्या प्राणीमात्रांवर खर्च करता आणि त्यांची काळजी घेतात तर नुसतंच अर्थव्यवस्थेला हातभार न लावता समाजव्यवस्थेवरही प्रबोधन करण्याचं काम आपल्या मनोरंजन उद्योगाने साध्य होते